राज्यातील कला व हस्तकौशल्य राज्याच्या सांस्कृतिक व मूल्यमापनामध्ये आपण असे प्रतिबिंधरीत होऊ श करू शकतो जसं हा म्हणजे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहे ते आपण टीव्हीवर दाखवू शकतात ते लोक आणि काही म्हणजे इंटरनेटद्वारे दाखवू शकतात तर काही म्हणजे आपल्या काही कार्यक्रम्स असे म्हणजे ठेवू शकतात त्या कार्यक्रमाद्वारे आपल्याला दाखवू शकतात जसं हस्त हस्त हस्तकौशल्य म्हणजे आणि म्हणजे हस्ताचे जे चित्र असतात ना तर ते आपल्या वर्तमानपत्राद्वारे दर्शवू शकतात अशाप्रकारे ते प्रतिबिंबित होतात